तुळजापूर हे मराठवाड्यातील एक पवित्र व ऐतिहासिक नगरी आहे इथे तुळजाभवानी देवीचे प्र सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि तिच्या निगडीत अनेक मनोरंजक आणि पौराणिक कथा आहेत शिवाजी महाराज आणि भवानी माता हे सर्वात प्रसिद्ध आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेली कथा आहे असे सांगितले जाते की शिवाजी महाराजांनी भ तुळजाभवानी देवीच्या मनोभावे आराधना केली होती आणि प्रसन्न होऊन तुळजाभवानी मातेने भवानी तलवार ही शिवाजी महाराजांना दिली होती ही एक कथा आहे तसेच स्थानिक लोकांच्या मते तेथील तुळजाभवानी देवी वेळोवेळी भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे एक अनेकांनी संकटाच्या वेळेस देवीने स्वप्नात दर्शन देऊन मार्गदर्शन केल्याचा अनुभव सांगितलेला आहे बऱ्याच लोकांनी तर काही भक्तांनी सांगितले की हरवलेली मुले हरवलेले जनावरे देवींच्या कृपने सापडलेली आहेत